हो हो मी काही महत्त्वाची सरकारी ॲप्स आहे ती क नियमितपणे वापरते ज्यामुळं ज्या विविध सरकारी सेवा आहे आणि सुविधा आहे त्या मला सहजपणे उपलब्ध होतात आणि ती एक ॲप आहे उमंग म्हणून युनिफाईड मोबाईल ॲप्लिकेशन फॉर अ न्यू एज गव्हर्नन्स अनेकही सरकारी ज्या सेवा आहे त्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारं हे एक ॲप आहे ह्याचा उपयोग पेन्शन गॅस बुकिंग ई पी एफ आणि आधारसेवा आणि डिजिटल सेवांसाठी याचा उपयोग मी करते अजून डिजिलॉकरचा मी उप उपयोग करते जी महत्त्वाची कागदपत्र असतात जसं की आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे ड्रायव्हिंग ला लायसन्स आहे आणि माझे मार्कशीट आहे तर ते सुरक्षित ठेवण्यासाठी मी डिजिलॉकरचा वापर करते कागदपत्रांची जी प्रत आहे ती घेऊन जाण्यापेक्षा डिजिटल स्वरूपात ते शेअर करता येतं अजून मी आरोग्य सेतूचा यूज करते आरोग्यसंबंधित माहिती आणि कोविड नाईंटीन बाबतच्या अपडेट्स मिळवण्यासाटी मी आरोग्य सेतू ह्या ॲप्लिकेशनचा उपयोग करते तसंच मी भारत बिल पे याचा देेखील उपयोग करते वीज बिल पाणी बिल आणि मोबाईल रिचार्जसारख्या सर्व प्रकारच्या बिल भरण्यासाठी ह्याचा उपयोग होतो